माझं प्रतेक प्रतिक धोकेसोबत बोलणं होतं आहे का वॅडिंग प्लॅनर दादा माझं ना लग्न आहे ते ऑगस्ट ऑगस्टम ऑगस्टमध्ये सतरा ऑगस्टला माझं लग्न आहे तर ऍक्च्युली खूप व वेळ क खूप कमी आहे माझ्याकडे खूप तुरंतमध्ये ना हे असं प्लॅन झालं की आता सतरा ऑगशला लग्न करायचं आहे तर सर फार्म हाऊसवर आहे वेडिंग जास्त लोक नाही आहेत शंभर लोक लोक आहे पन्नास ब्राईडकडले आणि पन्नास ग्रुमकडले लोक आहे असं तुम्ही सांगा ना म्हणजे जसं फाम हाऊस आहे तिथे काय म्हणते त्याला रूफ टॉप वेडिंग आहे आणि स्विमिंग पुलच्या बाजूला मला सेटप पाहिजे हे स्टेजचा सेटप मला पूलच्या बाजूला पाहिजे आणि एन्ट्री ना मला पुलम मध्ये ते एक ब्रिजसारखं आहे तिथ् त्याच्यावरून पाहिजे एन्ट्री तर अच्छा सर कसं मला थोडं सांगता का मला एक्सप्लेन करता का

असा पण दिव द्या डे वेडिंग आहे म्हणजे दिवसा आहे वेडिंग हो दिव् हां हां म्हणजे दुपा दुपारी ती दिव दुपारी तीन वाजता माझी एन्ट्री आहे म्हणजे मला माझी एन्ट्री तीन वाजता पाहिजे आणि साडेतीन ते चारपर्यंत माझा लग्नाचा मुहूर्त आहे आणि कसं ते सात फेरीवाला वगैरे आहे तर त्याची सटिंग तुम्ही करून द्याल की म्हणजे आम्हाला दुसरीकडून करावं लागेल अच्छा ओके स् दीड हफ्ता चालेल ना सर मी तुम्हाला लोकेशन वगैरे पाठवून देते पहिले आणि फूड आयटम वेडिंग फूड आयटम्स ना थोडे जा म्हणजे मला खूप जास्त ओव्हर नाही पाहिजे लिमिटेड पाहिजे की फूड न् अच्छा असं काय ठीक आहे ना म्हणजे मग तुमच्या ओळखीत आहे का कोणी जे मला हो मला ह्याच नंबरवर पाठवा माझं डेकोरेशनचं आहे एक ते दीड लाखपर्यंत बजेट आहे

सर किती किती ठीक आहे ना सर चालेल मला पण मला जशी पाहिजे ना आणि मला फ्लावर्स ना मला रोजेस पाहिजे फक्त फक्त रोजेस ठीक आहे ना सर जसं तुम्हाला जमतं आहे करा आणि मग मला बिल पाठवून द्या हो हो माझं नाव आणि ॲड्रेस लिहून घ्या ठीक आहे सर थँक्यू